स्थानिक शाळेमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया आपल्याला जर सरकारी शाळेमध्ये टाकायचं असेल तर मुला मुलगा हा सहा वर्षाचा कंप्लेट पाहिजे आणि त्याचं आधार कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेट पाहिजे आणि कोणतीही फीज इथे घेतलेल्या जात नाही आणि जर तेच प्रायव्हेटमध्ये टाकायचं असेल तर तिथे आधार कार्ड आणि फीस पण घेतल्या जाते तिथे काही दहा हजार म्हणा पंधरा हजार वीस हजार यापासून सुरुवात होते आणि जी कागदपत्रे लागते ती कागदपत्रे आहे आपला आधार काड फोटो आणि बर्थ सर्टिफिकेट लागतात आणि काय तिथे शुल्क वाप वापरतात तिथे प्रायव्हेट शाळेत कोणत्याही प्रकारची प्रायव्हेट शाळेत फी घेतातच आणि जे सरकारी शाळा आहे ती मोफत असते